डेंग्यू आणि मलेरिया यासारख्या डासांपासून पसरणारे आजार आपण थांबवू शकतो या हा आजार आपण थांबवू शकतो तर ते म्हणजे सर्वप्रथम आपल्याला आपल्या आजूबाजूला घरातल्या पूर्ण म्हणजे परिसराला आपल्याला किंवा तुम्ही कुठेही आपण जात असतो तिथे पूर्ण आपल्याला साफसफाई ठेवायची आहे स्वच्छता आपल्याला राखायची आहे बरोबर आणि त्यानंतर म्हणजे झोपताना आपल्या संपूर्ण अंगाला आपल्याला झाकून ठेवायचं आहे झाकून म्हणजे चादर वगैरेने चादरने झाकून आपण झोपायला पाहिजे कारण त्याने मच्छर आपल्याला चावत नाही चावू नाही शकणार आणि आपल्या म्हणजे आपल्याला हलक्या रंगाचे कपडे जास्तीत जास्त घालायचे आहे कारण की जेवढे डार्क कपडे असतील त्याला तेवढे मच्छर वगैरे अजून त्याला अट्रॅक्ट होतील आणि ते आपल्याला चावतील तर मच्छर आपल्या खोलीत किंवा परिसरात शिरता कामा नये तरी ह्यासाठी आपल्याला खिडक्या आणि दरवाजे बंद करणे खूप गरजेचं आहे किंवा आपण मच्छरदाणीचा उपयोगही करू शकतो आणि आता तर इलेक्ट्रिक बॅट पण येते तर त्याचा ही उपयोग करून आपण मच्छरांना मारू शकतो तर आणि जास्तीत जास्त आपण असा प्रयत्न करायचा की अशा ठिकाणी नाही जायचं जिथे जो एरिया जो परिसर खूप म्हणजे कचरा आहे कचरा कुडा आहे जिथे खूप आणि मच्छर वगैरे माशा आहेत तर तशा ठिकाणी जायचं जास्तीत जास्त टाळावे